हो वॉटर स्पोर्ट्स टेकिंग ट्रेकिंग कॅम्पिंग वगैरे हे जे प्रकार आहेत ते आता हळूहळू आपल्या इथे विकसित होत आहे हे खरोखरच आनंदाची बाब आहे म्हणजे काही वर्ष दिवसांपूर्वीच मी सिंधुदुर्ग किल्ल्याचे इथे गेलेले होते तिथे आता स्नॉर्गेलिंगची सुविधा उपलब्ध झालेली आहे पण मला काय वाटतं माहिती आहे आपले जे गड आहेत त्यांच्याकडे आपलं बरंच दुर्लक्ष झालेलं आहे या गडांवर अनेक ठिकाणी मार्गदर्शकासह गड कसा चढायचा याची एक प्रात्यक्षिकं किंवा अशा मोहिमा आपल्याला आखता येतील नंतर बरीच अशी काही ठिकाणं आहेत आता लोणार सरोवर आपल्या इकडचं जे आहे ते किती दुर्लक्षित आहे परदेशात जर असं ठिकाण एखादं असतं तर ते लोकांनी किती डोक्यावर घेतलं असतं असं कधी कधी मनात येतं आणि अगदी छोट्या छोट्या गावात सुद्धा अनेक अशी दुर्लक्षित मंदिर आहे किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्या इथे गाईडची सोय पण उपलब्ध नाही आहे मार्गदर्शकाची म्हणजे आता मी जिथे राहते त्या बांद्र्यामध्ये बांद्रा फोर्ट जो आहे तिथे पण लोक बरेच बघायला येतात पण त्याचा काय इतिहास आहे हे लोकांना माहितीच नसतं हो की नाही तर हो साहसी खेळ हा तर एक प्रकार आहेच म्हणजे ते विकसित व्हायला हवे आहेत पण याशिवाय मला वाटतं इतरही दृष्टीने पर्यटनाची जी क्षेत्र आहेत आपली ती विकसित व्हायला हवी आहेत पर्यटनाच्या ठिकाणी विशेषता जे अपंग आहेत वृद्ध आहेत त्यांचा विचार व्हायला हवा त्यांना त्यांना विशिष्ट प्रकारच्या काही व्हेईकल्स किंवा व्हीलचेअर्स वगैरे हे सुद्धा मिळणं आवश्यक आहे हॉट एअर बलून जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे तरी आत्ता सध्या पुढे महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे की नाही म्हणजे मी अनभिज्ञ आहे त्या बाबतीमध्ये पण हो आता किनाऱ्यावर बऱ्याच ठिकाणी वॉटर स्पोर्ट्स आहेत ते विकसित झालेले आहेत हो पण त्याच्याबरोबर सुरक्षितता जी आहे स् पर्यटकांची ती स्वतःचीही काळजी घेणं खूप आवश्यक आहे म्हणजे हे सगळं विकसित होतानाच ते खेळ सुरक्षित कसे असतील हे बघणं सुद्धा आवश्यक आहे नुकतीच मी अलिबागला गेले होते तिथेही एक प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आहे त्याच्या मनसोक्त आस्वाद घेतला आणि आता लवकरच एक एका कॅम्पिंगलाही जायचा माझा विचार आहे